आपल्याला जर वजन वाढवायचं असेल तर आपल्याला वजन वाढवण्यासाठी सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आह आहारावरती आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आहारावरती त्या गोष्टीचा परिणाम करावं लागेल त्याच्यामुळे सर सगळ्यात महत्त्वाचा जर असेल तर काही म्हणजे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगतो जर समजा तुम्हाला सकाळी जे तुम्हाला म्हणजे आहार करायचं असेल तर सकाळी त्या माणसाने नेहमी वजन वाढवायचं असेल तर त्या माणसाने सकाळी उठल्यानंतर जे एक थोडंसं फ्रेश होऊन आल्यानंतर किंवा मग थोडंसं इकडून तिकडून एक एक ते दोन किलोमीटर अंतर चालल्यानंतर त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे संध्याकाळी आपल्या घरातील जे आपले हरभरे असतात हरभरे असतात ते हरभऱ्यामध्ये हरभऱ्यामध्ये आपल्याला ते हरभरे वगैरे भिजवून तो आपण गा गावातले कसं आपले त्याचप्रमाणे आपल्याला डायट दिला जाऊ शकतो तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जे घरगुती काय उपाय आहे ते उपाय आपण करू शकतो त्याच्यात आपल्याला वजन वाढवायचं असेल तर त्या वजनामध्ये म्हणजे वेगवेगळे आपल्या गावातील आपण उपाय करू शकतो तर त्याचप्रकारे आपण म्हणजे आपलं वजन वाढवण्यासाठी भरपूर काही जे आयुर्वेदिक किंवा मग गावातले जे प्रकार आहेत की ज्याप्रकारे कोणतेही म्हणजे साईड इफेक्ट न होता आपण त्या त्या ठिकाणी कोणतेही हे करू शकतो तर त्या ठिकाणी तशा प्रकारचे अनेक म्हणजे चांगले चांगले उपाय राबवले जाऊ शकतात तर त्याच पद्धतीने एक चांगला आयुर्वेदिक म्हणजे हे घेऊन तर आपण काहीतरी करू शकतो तसेच त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर गावातला एक म्हणजे साधा आहार जर असेल तर सकाळी उठल्यानंतर आपण एक अंडे असतात ते एक एक ते दोन अंडे आपण जर साध्या गावरान कोंबडीचे एक ते दोन अंडे आपण उकडून खाल्ले तर त्याचाही आपल्या आहारावरती मोठ्या प्रमाणे परिणाम होऊ शकतो तसेच आपण जे चहा वगैरे ह्या पदार्थ टाळले पाहिजे तसेच आपण गावातील गावठी म्हशीचे पण म्हशीचे एक ते एक तीनशे ते चारशे मिली सेवन किंवा एक पाचशे मिली सेवन केले दररोज तरी काय अडचण नाही फक्त एवढा त्याचं इफेक्ट आहे की ज्या दिवशी आपण अंडी खातो त्या दिवशी आपण दूध हे टाळलं पाहिजे त्यामुळं दूध आणि अंडी किंवा हे दूध आणि अंडी खाण्यामधला एक वेगवेगळा असला पाहिजे किंवा दूध आणि अंडी खाण्यामध्ये जे अंतर आहे ते जास्त असलं पाहिजे किंवा मी तुम्ही दुपारच्या जेवणामध्येसुद्धा ज्यात अंड्यांचं सेवन करू शकता सकाळी उठल्यानंतर हरभरे खाल्ले एक एक एक ग्लास दूध असं त्यानंतर अंडी वगैरे खाल त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये दुपारचे जेवण साधारणपणे एकच्या दरम्यान घ्यावं सकाळचा भरपूर नाष्टा केल्यानंतर दुपारचं जेवण एक ते दोन एक एक बारा ते एकच्या दरम्यान घ्या घेतलेला चांगला असते आणि सकाळचा आहार जो असेल तो एक मजबूत आहार घ्यायचा त्याच ठिकाणी संध्याकाळ एक ते दोन तास कोणतेही काम असो एक ते दोन तास विश्रांती घेतल्यानंतर परतून त्या कामाला म्हणजे चांगल्या प्रकारे युटिलाईज कसं करता येईल आपण बघितलं पाहिजे त्याचप्रकारे जर आपल्याला हे करायचं असेल तर संध्याकाळचा आहार त्या मानाने थोडासा कमी घेतला पाहिजे संध्याकाळच्या आहारामध्ये आपण अंडी घेऊ शकतो मांस खाऊ शकतो तसेच गावरान आपण चांगल्या प्रकारचा आहार म्हणजे त्या ठिकाणी घेऊ शकतो